डेंगू ताप आणि मलेरिया यासारख्या डासांपासून पसरणारे आजार टाळण्यासाठी प्रथम डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते उत्पन्न ती स्थाने निर्मान झाली असल्यास ती नष्ट कर

आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा आजूबाजूच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय केलेला असल्यास अशा पाण्यामध्ये गप्पी मासे सोडावेत किंवा हे पाणी व्यवस्थितरित्या झाकलेले असाय अशा पद्धतीने या आजाराचे उत्पत्ती स्थाने नष्ट केल्यास हा आजार टाळता येतो